हॅलो बोल ना काय नाही गं बसून आहे तू काय करत आहे हो का तुला सवन पाहिजे का पोळा आहे अजून दिवाळी आहे

दिवाळी फटाके फोडतात आणि घरी पूजा राहतात नवीन कपडे घेतात आणि पोळ्याला बैलाला रंगवतात आणि मग त्याला सजवून पोळ्यात नेतात तुला कोणते सण आवडते मला पण रक्षाबंधन आवडतं कशी झाली तुझ्याकडे रक्षाबंधन तुझ्या भिवा भावाने काय गिफ्ट दिलं हो का गणपती गी कशी बसली तुमच्याकडे

काय होतं जेवण हो का आमच्याकडे पण तेच होतं ठीक आहे मग ठेवतो